अरे माझ्या मोबाईलचा डेटा हल्ली खूप लवकर संपत चालला आहे अरे मी ते फेसबुक ओपन केलं आहे ना त्याच्यामुळे बहुतेक तूच बोलला नाहीस का आपण मेसेजवरती बोलूया म्हणून म्हणून मी ते ओपन केलं आहे पण डेटा त्यामुळे आता खूप लवकर संपतो आहे मग मला रील्स वगैरे बघायला भेटत नाहीत रे व्हिडिओ वगैरे असं कसं नाही नाही त्याच्यावरती काय करता येईल मला सांग तू डेटा खूप लवकर संपतो आहे हा मग मी फेसबुक वापरू नको का आता हल्ली सगळेजणं तेच वापरतात ना मग नाही नाही ते मोजचे वगैरे मला ते बघावेच लागतात ते सगळे विडिओ स्टेटसला वगैरे ठेवायचे असतात मला त्यामुळे मग त्याच्यासाठी मला डेटा नको किती लवकर संपतो तू बघ काय ते लवकर त्या डेटाचं मग तू रिचार्ज तरी जास्ती मारत जा मला मग बघ तुला कळेल कसा लवकर संपतो तो डेटा आता सगळेजणं ब स्मार्टफोन वापरणार म्हटल्यानंतर न मी पण तशीच वापरणार ना त्यामुळे लवकर संपतो आहे का फेसबुकवरती कमी राहते हो रे रील्स आणि व्हिडीओ पण कमी बघते पण तरीसुद्धा खूप लवकर संपतो आहे तू बघ कसं काय ते